भारताची वाहतूक ना वाहतूक व्यवस्था ही एकदम ए बरोबर आहे पर वाहतूक व्यवस्थेनुसार हे जे ट्रॅ ट्रॅफिक सिग्नल म्हणजे हे राहतात वाहत वाहनचालक असतात ते वाहनचालक ते काही गोष्टी पाळत नाही जे समजा जवळपासचे जे प्रो एकदम ज्या गावचे ते व्यक्ती ते हे असतात ते त्यांना पाळण पालन करत नाहीत ते पालन न करण्यामुळे केल्यामुळे अपघाताचे फार प्रमाण वाढलेले आहे आणि गा जे वाहतुकीच्या स गोष्ट् म्हणजे वस्तू वापरल्या जाते जसं की चारचाकी वाहन असेल किंवा दोन चाकी वाहन असेल त्याची जी स्पीड जी हे असेल प चालवण्याची व वाहतूक करण्याची स्पीड जी असेल त्या स्पीडला ते कंट्रोलमध्ये करत नाहीत त्यामुळे काही गोष्टी ह्या सुधारण्यात आल्या पाहिजे की वेळोवेळी